महाराष्ट्र मेघालय आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश गुजरात हरियाणा केरला मणिपूर मिझोराम नागालँड सिक्कीम राजस्थान तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश झारखंड आसाम गुजरात गोवा राजस्थान